हॅलो निनाद अरे मला माझा आधार कार्ड अपडेट करायचा आहे कुठे करू बरं जिल्हाधिकारी कार्यालय का बरं तळमजल्याला पण त्या तळमजल्याला कुठे बरं बरं ऑफिसच्या शेजारी बरं पण त्या ठिकाणी आपल्याला कोणती कागदपत्रं लागत आहेत

मला सांग या आधार कार्डसाठी बायोमॅट्रिक्स तिथे करून मिळतं का बरं आणि किती वेळ लागतो गर्दी असते का कोणत्या वेळेत जाऊ तिथे

ठीक आहे ठीक आहे मी उद्याच तेथे जातो आणि माझा आधार तपशील अपडेट करून घेतो धन्यवाद चल